टीवीवरील माझ्या आवडत्या शो किंवा कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर मला जो मराठीमध्ये कार्यक्रम आवडतो तो आहे आई कुठे काय करते त्यानंतर शो जो आवडतो आहे तो शो आहे मला द कपिल शर्मा शो तर हे असे दोन प्रोग्राम्स मला खूप आवडतात ह्या कपिल शर्मा शो जो आहे हा रियालिटी शो म्हणून आहे त्यामध्ये वादविवाद असतो विनोदी बुद्धीचापण वापर केला जातो त्यामध्ये नाटकसुद्धा ते दर्शविले जातात खूप छान प्रकारे तो प्रस्तुत केल्या जातो त्याच्यामुळं मला तो खूप जास्त आवडतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक प्रोग्राम्समध्ये प्रत्येक वेळेला त्याच्यात नवीन नवीन ॲक्टर्स येतात आणि ते त्यांची स्टोरी सांगतात प्लस ते काहीतरी कॉमेडी करून दाखवतात तर ते मला खूप आवडते ते बघायला आणि ऐकायलापण आणि आई कुठे काय करते हा सिरीयल जो आहे हा तर आपल्या सगळ्यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आवडतो कारण की त्यामधून महिलाशक्तीचं दर्शन घडते आणि एक आई आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी कशा प्रकारे उभी राहाते स्ट्राँगली आणि समाजामध्ये ती आपलं स्थान वर्चस्व कसं निर्माण करते आहे त्याबद्दल खूप छान तिथे दाखवलेलं आहे स्त्री शक्तीचं खूप छान उदाहरण म्हणता येईल याला